सुमती क्षेत्रमाडे वि वा शिरवाडकर राजा बढे इंदिरा संत या सगळ्यांनी आपल्या आपल्या साहित्याच्या रचनेने मराठी भाषेला एका वरच्या स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे वि स खांंडेकरांच्या ज्या अष्ट नायिका आहेत की ज्यामध्ये अमृतवेल त्यांची कादंबरी किंवा ययाती कादंबरी हे मराठी साहित्याचा अभिजात दर्जा उंचावण्याचं काम करते म्हणूनच त्यांच्या त्या आठ रचनांना त्यांच्या अष्ट नायिका असं म्हणलं गेलेलं आहे आता बालकवींची क कविता असेल श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे किंवा मग इंदिरा संतची असेल की पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर ह्या असल्या कविता निसर्ग आपल्यासमोर निसर्गाचं चित्रण अगदी प्रभावीपणे करतात आणि जशाचं तसं ते चित्र ते आपल्यासमोर जिवंतपणे उभं करतात आम्हाला वि वा शिरवाडकरांची एक कविता होती पृथ्वीचे प्रेमगीत त्यामध्ये त्या पृथ्वीच्या प्रेमगीतामध्ये पूर्ण सूर्यमालेचं वर्णन त्यांनी केलेलं होतं युगापासून चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना अशाप्रकारे